मी आणि माझे इकडचे मित्रांनी आम्ही ठरवलं होतं की आम्ही सकाळ सकाळी धावायला जाणार कारण की धावल्याने आपली बॉडी चांगली राहाते पण थोड्या दिवसांनी त्यांना काम यायला लागलं तर तो ग्रुप बंद झाला तर त्या ग्रुपच्या नंतर मला धावायला भेटलं नाही धावायला जायला भेटलं नाही तर तर नंतर मला एका मित्राने विचारलं तू सकाळी डेली जायचास धावायला तर ते काय झालं तू का बंद का झालास तर मी सांगितलं की आमचे इकडची पोरं आता जात नाहीत तर तो बोलला की माझीच एक क्लब आहे तर त्या क्लबमध्ये तू य ये तिथे डेली धावायला जातात आणि मला धावायला जायला खूप आवडायचं अरे इथे यांनी आपली बॉडी चांगली राहाते फ्रे सकाळ सकाळी चांगली ऑक्सिजन भेटतं आहे एर भेटते परत आपली बॉडी फ्रेश राहाणार पूर्ण दिवस आपण फिट असतो पुन्हा आपण काय दिवसभरात थकवा येत नाही परत यांनी आपली बॉडी चांगली राहून स्टॅमिना बुश्ट होतो स्ट्रेन्थ भेटते चांगली आणि सकाळ सकाळी उठला की आपली बॉडी पूर्णपैकी फ्रेश असणार व चांगली एर भेटते त्यामुळे मला धावायला आवडतं नंतर मी तो ग्रुप जॉईन केला तसं मला अजून मित्र भेटले आणि मला त्यांच्याकडनं ही काही धावण्याचे टिप्स वगैरे भेटले व त्यांचे धावण्याचे टिप्स घेऊन मला अजून बरं वाटलं व अजून स्ट्रेंथ वाढली माझी जरासं व स्टॅमिना वाढला